शिक्षकांनी शाळांमध्ये अशा गोष्टी शिकवल्या पाहिजेत ज्याच्यामुळे मुलांना त्यांच्या शिक्षण हे आणि शिकण्यात त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशा गोष्टी की ज्याच्यातून ते पुढे मोठे झाल्यावर व्यवसायही करू शकतात नुसतं शिक्षण पुस्तकाचे शिक्षण देणं महत्वाचं नाही तर त्यांना खऱ्या लाईफमध्ये जगताना काय करता आलं पाहिजे कोणत्या प्रसंगी काय केलं पाहिजे हे त्यांना शिकलं पाहिजे त्याचंही ज्ञान आवश्यक आहे जसं की आता ग्रॅजुएशन झालं त्याच्यानंतर मुलांनी हे क्षेत्र निवडलं पाहिजे ते क्षेत्र ह्याच्यानंतर हे असतं मग तुम्ही ह्याच्यामध्ये हे ही पुढे पोस्ट घेऊ शकता त्याच्यानंतर हे करू शकता तुम्ही मग ह्याच साईडला जायला पाहिजे हे अशा प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे हा व्यवसाय केला पाहिजे मुलांना व्यवसायासाठी त्यांनी प्रभुत्व के केलं पाहिजे व्यवसायाकडे त्यांचं मार्गदर्शन गेलं पाहिजे जेणेकरून ते जॉबसाठी दुसऱ्यांच्याकडे जॉब मागण्यापेक्षा त्यांनी स्वतःचा व्यवसाय करून त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राह्यलं पाहिजे आणि शिक्षकांनी शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नाही दिलं पाहिजे त्यांना मुलांना बाहेर फिरायला नेलं हिलस्टेशन अशा ठिकाणी नेलं पाहिजे किंवा गडांवर नेलं पाहिजे जिथं स्वच्छता करावी कुठे घाण करू नये अशा संबंधी त्यांना वृक्षांचं संवर्धन करावं अशा गोष्टी शिकवाव्या किंवा प मोठ्यांना वाईट बोलू नये कुणाला उलटे बोलू नये शिव्या देऊ नये अशा चांगल्या शिकवणीच्या पण गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजेत मुलांनाच प्रत्येकाशी चांगलं वागावं नीटनेटकं रहावं आपला पोषाख नीट असावा अशा पण गोष्टी सं शिक्षकांनी शिकं सांगितल्या पाहिजेत मुलांना आणि मुलांनीही त्या शिकल्या पाहिजे आवडीनी शिकल्या पाहिजेत शाळेत मुलांना सगळं शिकवतात पुस्तकातलं जेवढं आहेत धडे ते सगळे पाठ करून घेतात सगळे शिकवतात पण मुलांना आपण मोठे झाल्यावर कसे वागले पाहिजे काय केलं पाहिजे ह्या गोष्टी राहून जातात शिकवताना तर शिक्षकांनी एखादे उदाहरण देऊन का होईना पण मुलांना त्यांचे त्या वयात गेल्यावर तुम्ही असे काय केलं पाहिजे किंवा शिक्षण प पूर्ण झाल्यावर घरी न बसून राहता आपण नोकरी जरी नाही लागली तर दुसरा पर्यायी आपण काय व्यवसाय करू शकतो किंवा शेतीचे मार्गदर्शन केलं पाहिजे कोणाला शेतीची आवड असली तर शेतीमध्येही खूप माणसं कमावू शकतात अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारचीही ज्ञान दिलं पाहिजे